मी महाराष्ट्राची रहिवासी आहे माझी मातृभाषा ही मराठी आहे माझं शालेय शिक्षण दहावीपर्यंत मराठी मीडियममधून झालेलं आहे त्यामुळे मराठी लिहिताना किंवा बोलताना मला तशी कधी काही फार अडचण आली नाही अगदी लहानपणी जेव्हा आपण भाषेचा स लिहि लिहण्याचा सराव करत असतो तेव्हा लहानपणी काही अडचणी आल्या असतील तर त्या शिक्षणामध्ये किंवा शाळेमध्ये असताना त्या दूर झालेल्या त्यानंतर बोलण्याचा सराव जो आहे भाषेचा तो मातृभाषा मराठी असल्यामुळे घरातच त्याचा सराव झालेला होता त्यानंतर घरामध्ये शाळेमध्ये समाजामध्ये वावरताना मित्रमैत्रिणींशी बोलताना नातेवाईकांशी बोलताना याच भाषेतून संवाद साधत असल्यामुळे मराठीतून बोलताना मला कधीही अडचण आली नाही मराठी ही माझी अत्यंत आवडती भाषा आहे मी मराठीमध्ये एम ए केलेला आहे मी मराठीमध्ये नेटची परीक्षा सुद्धा पास झालेली आहे त्यामुळे मराठी भाषा ही माझी आवडती भाषा आहे आणि मला मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना कधीही अडचण येत नाही